हॅलो बोला ना हां बोला

जन्माष्टमी म्हणजे हे दोन दिवसातच कार्यक्रम असतो एवढं काही म्हणजे आपण सकाळी आधी मूर्ती वगैरे विकत आणायची असते कृष्णाची नाही का मूर्ती आणायची तिला स्थापन करायची घरी छान डेकोरेशन वगैरे करायचं आणि त्यांची मग छान त्यांची पूजा वगैरे सगळं नैवेद्य त्याच्यामध्ये फुलोरा बांधत असतो आपण परत करंजी लाडू वडे नाही का आणि त्यांच्यासाठी ते प पान्याच्या विड्याचं ते बनवल्या जाते प्रसाद म्हणून आणि प्रसाद भाजावं लागते आणि मग संध्याकाळी बारा वाजतापर्यंत त्यांचं भजन चालत असते म्हणजे नऊ दहा वाजता सुरू झालं की बारा वाजेपर्यंत आपल्याला भजन चालू ठेवावं लागते बारा वाजता त्यांचा जन्म असतो कारण आपण दहीहंडी वगैरे फोडू शकतो घरी छोटेशी दहीहंडी बनवू आपल्याकडे जर छोटा एखादी मुलगा असला तर आपण त्याला बनवू शकतो आणि त्याच्या हाताने ती दहीहंडी फोडू शकतो आणि मग दुसऱ्या दिवशी मग घरी पाहुणे मंडळी येतात आपण बोलावतोच म्हणजे त्यांच्यामध्ये पंचपक्वान म्हणून वर सगळ्या नैवेद्याची तयारी आणि जेवणाची पण असते अरेजमेंट जे तुमच्या हिशोबाने किती लोकायचं करायचं आहे काय आणि संध्याकाळी त्याचं जेवण वगैरे असते आणि वरण भात भाजी पोळी कढी भजे एक स्वीट असतात कोणी चटण्या वगैरे नाही का आपल्या आवडीनुसार जशी लोकांची सहनशक्ती असते करण्याची त्यानुसार जेवण आपण काही पण ठेऊ शकतो एक स्विट पाहिजे

दहीहंडीमध्ये काही नाही जे एक छोटंसं मटकं असते त्याला छान डेकोरेट करायचं त्यावर त्याच्यामध्ये दही वगैरे माखन भरायचं आणि तिला वरती छो आता छोट्या मुलाला आपण जर कृष्ण बनवत असेल तर छोट्या वरच त्याला बांधून त्याच्या हाताने छान मटकी फोडून घ्यायची त्याला कृष्ण बनवायचं आणि त्याच्या ते फोडायला लावायची हां अशा प्रकारे करत असते आणि रात्री मग दुसऱ्या दिवशी जेवण वगैरे झालं की रात्री बारानंतर त्यांचं आम्ही विसर्जन करत असते धन्यवाद